हॅलो माझं नाव श्रेया रामटेके आहे मी तुमसरमध्ये स्थित आहे मी आज बातमीपत्र वाचत असताना मला दिसलं की पी एम के वी वाय म्हणून एक अभ्यासक्रम आहे तर त्या अभ्यासक्रमामध्ये मी जरा माहिती काढली तर त्यामध्ये मला जे आवडीचा अभ्यासक्रम होता ते पण तिथं उपलब्ध आहे तर मला त्या अभ्यासक्रमामध्ये सहभागी व्हायचं आहे माझा अभ्यासक्रम म्हणजे शेतीचा मला खूप शेतीचे मला खूप आवड आहे तर मला त्याच्यामध्ये पार्टीस मला सहभाग घेऊन त्यामध्ये पुन्हा अजून काय काय नवीन करता येईल अजून काय काय तंत्रज्ञान अवे ऊ आहे ते सगळं काही बघायचं आहे तर मी माहिती का काढली तर मला असं दिसलं की ते तुमसर या शहरामध्ये नाही आहे अवेलेबल सध्या तर मला सांगाल का की कुठं कुठं हा अभ्यासक्रम घेण्यात येत आहे म्हणजे तालुका लेव तालुक्यास स्तरावर जिल्हा स्तरावर आणि कुठं स्थित आहे एक्झ म्हणजे काय ते पण मला सांगाल मी माझे अ सगळे प्रमाणपत्र दाखले मी येऊन तिथे जमा करेन आणि काय जे काय पैसे असतील भरायचे सहभागी होण्यासाठी ते पण करेल तर कृपया मला याची माहिती द्यावी हा माझा मोबाईल नंबर आहे थँक्यू